हा मंजिरी मॅडम तुम्ही लास्ट वीक जे बुक नेलं होतं लायब्ररीमधून ते अजून सबमिट नाही केलेलं अॅक्चुअली त्याची डेट ल कालचीच डेट होती त्याच्यामुळे तुम्ही कालच सबमिट करायला हवं होतं तरी मी तुम्हाला एक्सक्यूज देत आहे तुम्ही नेक्स्ट वीकला मंडेला येऊन बुक सबमिट करा आणि जर इन केस तुमचं नाही जमलं तर तुम्हाला फाईन लागेल त्यासाठी पर बुक ट्वेंटी रूपीज हंड्रेड रूपीज फाईन लागेल तुम्हाला हो उद्या लायब्ररी बंद असणार आहे तुम्हाला नेक्स्ट वीकलाच यावं लागेल हो चालेल पण तुम्हाला फाईन लागेल वीस रुपये पर बुक कारण ऑलरेडी खूप लेट झालेलं आहे तुम्ही लास्ट मंथलाच बुक नेलेले होते हा ठीक आहे पण मॅम दुसरेही कँडिडेटस असतात ना दुसरेही स्टुडंट्स असतात आम्हाला त्यांनाही बुक्स अवेलेबल करून द्यावं लागतात आणि तुम्ही ॲट ए टाईम आम्ही फक्त एकच बुकची परमिशन देतो तुम्ही ॲट ए टाईम पाच बुक्स घेऊन गेलात

ओके चालेल ठीक आहे मंडेला अवश्य येऊन पहिले बुक सबमिट करा हो ठीक आहे